हॅलो हो हो सारिका कुलकर्णी बोल वारणा बाजार बरोबर ओके तुम्ही राहायला कुठे नाना पाटील नगर ओके होम डिलेवरी पाहिजे आहे ओके हां मग काय काय लागणार आहे

मऊमध्ये रत्नागिरी आहे परत अजून म्हणालात तर क म इंद्रायणी पण आहे म्हणजे एक इंद्रायणी आहे बासमती तुकडा आहे आणि बासमती तुकडा कमी ह्यानं मिळतो आहे म्हणजे किंमत पण कमी आहे त्याची तशी एकदम जर न दहा किलोचं वगैरे पॅकेट घेतलं तर कमीला पडतो तो

ओके तो आत्ताच प पंचावन्ननं मिळतो आहे म्हणजे दहा किलो घेतला तर नाही चालेल ना म्हणजे आता कुठला इंद्रायणी काहीतरी सत्तरच्या आसपास जातो खात्रीचा आहे खात्रीचा आहे नाही इंद्रायणी एकदम खात्रीचा आहे चांगला आहे चांगला आहे प्रश्नच नाही मऊ हां मऊ पण शिजेल ओके हां हां नाही नाही चांगला होईल एकदम मऊ होईल भात त्यामुळं आणि ओके बासमती तुकडा दहा किलो दोन्ही पण पाहिजे आणि लोकवन आहे की लोकवन आहे त्याची दहाचं पिंट बॅग मिळते आणि लूज म्हणाल तर लूज पण आहे अडतीस अडतीस रुपयेप्रमाणं

तो एक पंचवीस ओके ओके पंचवीस ओके चालतं आहे चालतं आहे आणि मग साबणांमध्ये किंवा डाळ सगळ्याच डाळी हव्या आहेत किती किती किलो हव्या आहेत ओके

मसूर एक किलो ओके ओके ओके चालते चालते हो हो आहे की बर बर ओके या पा डाळी सगळ्या आणि साबण वगैरे मध्ये डिटर्जंट साबण टाईड छोट्या वड्याच पाहिजे बर बर मग तीनचं पॅकेट येतं आहे ते देऊ का सहा ओके ओके टाईडच एक किलोचं पॅकेट चालेल चालेल मग आणि ह्याच्यामध्ये लिक्विड सोफ वगैरे काय नको कपड्यांसाठी ह्याचाच येतो आहे मग म्हणजे कोण हे आपले वगैरे पण येतो एक छोटी आणि कम्फर्ट वगैरे हवं आहे कम्फर्ट पण ओके ओके चालेल चालेल सात चहा तुम्हाला कुठला कंपनीवाला पाहिजे का कोल्हापुरातलंच असा हवा आहे की आहे चालेल मग तो किती एक अर्धा किलोचं पॅकेट किंवा काय ओके मिक्सवाला ठीक आहे तो एक अर्धा किलो चालेल चालेल सुकं खोबरं पाव किलो ओके चाल आणि पोहे रवा रवा एक किलोची इडली रवा एक किलो चालतं आहे चालतं आहे आणि ह्याच्यामध्ये फिनेल वगैरे काय मध्ये हवे असेल तर फिनेल नको आहे ओके डांबर गोळ्या आहेत चालेल चालेल आणि मग ह्याचं म्हणजे देवासाठी तेल वगैरे काय वेगळं आमच्याकडं बाटली पण आहे देवाच्या तेलाची ती चालेल ना शेंगतेल पॅकेजिंगमध्ये आहे घाण्यावरचं नाही आहे सध्या ठेवलेलं पण पॅकेजिंगमध्ये येतं ना ते आहे मग रिफाईनवालं चालतं का तुम्हाला म्हणजे त्या पिशवी पॅकिंगमधलं मग तेल न

ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आता तुमचं हे करून घेते मी लिस्ट करून घेते आणि तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत चालेल मला वॉट्सअपला तुमचा हां मला वॉट्सअपला तुमचा नंबर न म्हणजे पत्ता टाका हां म्हणजे मी मग डिलेव्हरी बॉयला पाठवून हे करेन पाठवून देईन ओके थँक्यू हां